आपले संत ज्ञानेश्वर आहे नेवासेचे त्यांनी आपले हिंदू धर्माचं भरपूर प्रचार केला त्यानंतर आपले पैठणचे एकनाथ महाराज त्यांनी आपल्या लिखाणामधून भारुडामधून सर्व धर्म म्हणजे हिंदू धर्माबद्दल बरीच माहिती दिली त्यानंतर आपले समर्थ रामदास सिजामचे जा राहणार आहेत त्यांनी आपला धर्म वाढवण्यासाठी बलोपासनेसाठी खूपच सहाय्य केले आपल्या हिंदू धर्माचं रक्षण व्हावे ते कशा पद्धतीने व्हावे याचे सर्व शिवाजी महाराजांना त्यांनी मदत केली आणि तसेच आपला धर्म पुढे जाण्यासाठी त्याचा प्रचार प्रसार होण्यासाठी हे सर्व संतमंडळी आणि प्रमुख आणखी म्हटलं तर आपल्या हिंदू संघटना ज्या आहेत विश्व हिंदू परिषद संघ यांनी हा धर्म आपला टिकून राहण्यासाठी तसेच सर्व संतमंडळी यांनीपण यासाठी खूप प्रयत्न केले